हां हॅलो सर यां सर मी दिल्लीवरून बोलत आहे आमाला अकोल्यात म्हनजे फिरण्यासाठी यायचं होतं तर आमाला काय म्हनजे पाहायला मिळनाराय किंवा कोणते कोणते ठिकाणं आहेत अकोल्यात फिरण्यासारखी तुमी सांगू शकता का

हो का तर तर तिते आल्यावर म्हणजे आम्हाला कॅबची वगैरे सुविधा आहे की आम्हाला स्वतःच्या पर्सनल गाडीने फिरावं लागणारय हौ का आणि राहन्याची सोय वगेरे तितं होनाराय नं व्यवस्थित होटेल्स वगेरे आहेत ना तितं की म्हनजे तितं आल्यावर नंबर लावाव लागतय की आधीच बुक करावं लागतय आणि आम्हाला मगं टुरिस्ट गाईड मिळणाराय का सर तुमच्याकडून तुम्हीच येणाराय का तर मगं तर तुमचं हे कॉस्ट वगेरे काय राहणाराय मग आणि पूर्ण म्हणजे दिवसभर तुम्ही आमच्यासोबत राहतान हाव काय मी थँक्यू सर मग मी तुमाला माझी डेट वगेरे सांगनाराय मी कधी येनाराय तर तुमाला व्हॉट्सअॅप करून देईल मग मी हो थँक्यू सर